तर आमच्या राज्यातील लोक जे सांस्कृतिक पद्धती आहे जे आमचे सण आहे ते आम्ही वेगळ्या प्रकारे साजरा करतो जसा सगळ्यात पहिले नागपंचमी तर नागपंचमीमध्ये आम्ही काय करतो की आमच्या घरी दिवाळीवर आम्ही एक पहिले जो भुगा राहते काळ्या कलरचा त्याच्यानं एक डबा बनवतो मग त्याच्यामध्ये पाच साप आणि त्याच्याखाली पाच विंचू याचे चित्र काढतो मग त्याच्यावर पाच प्रकारचे टीका लावतो त्याची पूजा करतो त्याच्यासमोर दिवा लावतो आणि तिथं दूध वगैरे ठेवतो तर असा आम्ही नागपंचमी साजरा करतो त्याच्याबाद येते भाऊबीज भाऊबिजेमंदी आम्ही आमची जी बहीण राहते ते आम्हाला ओवाळते आमच्यासाठी जे एक प्रथा म्हणून एक कपडा घेते कपडा आमच्या डोक्यावर ठेवते आम्हाला मिठाई चारते आम्हाला केळं देते आता आमची मग आम्ही त्याच्या बॅगमध्ये पूर्ण असे एका सोबत भाऊबीज म्हणून आम्ही आपल्या बहिणीला एक गिफ्ट देतो न् तिसरा आणि मेन म्हणजे पोळा आता पोळा साजरा करणं महाराष्ट्रात तर खूप मोठी गोष्ट आहे जिथं आम्ही आपली बैलं चांगले धुतो साफ करतो मग त्याले पेंट करतो मग आमच्या गावामध्ये एक अशी अ् पोळ्याची जत्रा राहते ज्याच्यामध्ये आम्ही आपले बैल आणतो म्हणजे वेगवेगळे शेतकरी आपले बैल आणतात तिथं मग त्यांची काॅम्पिटिशन राहते की कोणाच्या बैलाचा बैलाची जोडी चांगली दिसते जो बैलाची जोडी चांगली दिसते त्याला मग तिथं प्राईझ भेटते भोत मोठा मग जसा तो पोळा सुटला त्याच्यानंतर आम्ही आपली बैलं घेऊन घरोघरी जातो मग त्याला भिक्षा मागतो मग आमचा जो पैसा जमा होते तो मग आम्ही आपल्या खर्चामध्ये वापरतो